माझा आवडता नायका नायक किंवा नायिका माझा आवडता नायक आहे सलमान खान सलमान खानचे खूप मूवीज बघते मी त्याच्या ॲक्शन मूवी असतात बॉलीवूडमध्ये रोमॅन्टिक्स मूवी असतात खूप सारे मूवीज असतात पण मला जास्त करून त्याच्या एक्शन मुवी बघायला आवडतात काय ते जोश काय ते टॅलेंट काय ते बोलणं काय ते चालणं काय ते फायटिंग ढिशूम ढिशूम ढिशूम काय तो फायटिंग करतो यार जबरदस्त फायटिंग करतो तो आणि ते रोमॅन्टिक सीनमध्ये आल्यानंतर मग खूप जाम फनी फनीज मूवी पण असतात त्याच्या ह्या सगळ्या खूप जास्त गोष्टी आवडतात मला त्याच्या पण असं मानलं जातं की सलमान खानची पद्धत ही खूप लोकांनी केलेली आहे सलमान खान एवढं हे नाही आहे पण त्यांनी त्याच्या लाईफमध्ये खूप स्ट्रगल केलं आहे म्हणून मला तो आवडतो त्याची त्याची जी रिअल स्टोरी आहे ती खूप हे आहे की त्याची म्हणजे त्याने जे कष्ट केलेत ना ते कष्ट कोणीही करू शकत नाही कष्ट त्याने खूप कष्ट केलेत या फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी एवढे कष्ट की तो कधीही बाळगू शकत नाहीये हे कष्ट खूप कष्ट केलेलेत त्याने या फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी सलमान खाननी सलमान खाननी खूपच खूप कष्ट येण्यासाठी खूप घेतलेलेत कष्ट त्याने या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्यानं खूप कष्ट घेतलेलेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे फेवरेट नायिका म्हणायला गेलं तर हा फेवरेट नायिका म्हणायला गेलं तर माझी फेवरेट नायिका आहे वर्षा उसगावकर वर्षा उसगावकर हे खूप छान ॲक्टर आहे त्याने खूप मूवीज केल्या त्यांनी म्हणजे मूवीज नाही केलेल्या आहेत त्यांनी खूप छान सिरीयल्स केलेत सिरीयल्स केल्या त्यांनी मूवीज दोन तीन केल्या असतील पण तिची जी पर्सनॅलिटी आहे ती अजूनही जरी बघितलं जरी तो जोश ती ॲक्टिंग कला जी तिच्यामध्ये आहे ना ती म्हणजे हे नाही आहे आणि तिला कोणत्याही गोष्टीचा इगो नाही आहे ती कोणत्याही गोष्टीची इम्प्रेसिव्ह नाही आहे त्यांनी खूप सगळ्या गोष्टींना असं त्यानी वाप दिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी करताना ती खूप म्हणजे त्या सगळ्या गोष्टींची तो तिनं पण तिच्या लाईफमध्ये खूप स्ट्रगल केले आणि स्ट्रगल करत असताना तिने या सगळ्या गोष्टींना खूप प्रयत्नशील बनवलेल्या आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना तिच्या लाईफमधलं स्ट्रगल हे जे आहे जे तिने तिची मूव्ही रिलीज झाल्यानंतर ना सांगितलं होतं तिने ह्या आधी खूप थेटर केलेत तिने या आधी नाटक केलेत तिने ह्या आधी खूप साऱ्या गोष्टी केल्यात ऑडिशन क्लिप्स वगैरे दिले आहेत या सगळ्या गोष्टी खूप तिने या आधी केल्यात आणि असं करत असताना मला या गोष्टीचा आनंद होतो की वर्षा उसगावकर ही जी नायिका आहे हे खूप साऱ्या लोकांच्या दिलावरती तिने राज्य केलेलं आहे तिचे खूप सारे मूवीज वगैरे ते असं खूप साऱ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत वर्षा उज उसगावकरच्या वर्षा उसगावकर ही खूप जुनी आर्टिस्ट आहे आणि वर्षा उसगावकर की जे एफडे एवढे एवढे जास्त फॅन फॉलोअर्स आहेत की ते खूप जुन्या काळापासून ह्या सगळ्या गोष्टी करत आली आणि त्यामुळे मला असं वाटतं की वर्षा उसगावकर ही आर्टिस्ट कुठेही मला तरी वाटत नाही की वर्षा उसगावकरसारखं कुणी म्हणजे आर्टिस्ट असू शकतो की ज्याला एवढं ज्ञान एवढं हे आणि कोणत्याही गोष्ट त्यांना ॲटिट्यूड नाही कोणत्याही गोष्टीचा इगो नाही बोलताना देखील एकदम स्मूथ शांत प्रकारे शांत आवाजामध्ये बोलणार आणि कोणीही त्यांच्याशी वाद घातल्यानंतर मध्ये कोणत्याही प्रकारे नाही बोललं जसं की आपण बघतो आहे की एकट्या वर्षा उसगावकरात बिग बॉसमध्ये गेल्यात आणि बुक बॉसमध्ये गेल्यानंतर तिनं गीता वगैरे नीता वगैरे कोण आहेत एक्स फाय जर टीम बिग बॉस शक्यतो बघत नाही ती जास्त पिसावलेली असते पण त्या किती शांतप्रकारे सगळ्या गोष्टी हँडल करतात त्यांनी खूप आत्तापर्यंत शांत प्रकारे गेम घेतलाय हँडल केलाय मग मध्ये ज्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला फक्त शांततेचा संयमाचा प्रकार बाळगावं लागतो जे शांतते आणि संयम ती बाळगली पाहिजे आणि त्याप्रकारे त्या गोष्टी सगळ्या मिळून जातात ऑटोमॅटिकली जर आपल्यामध्ये शांतता आणि संयम असेल तर या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली मिळून जातात थँक्यू